हो मी माझ्या बागेसाठी इतरांची मदत घेते माझं माझी शेजारी मग माझ्याकडे काही बिया असतील किंवा काही त्याला लागणारं खत असेल फवारणी असेल घरगुती तयार केलेलं ते आम्ही एकमेकीला देतो त्याच्यातून आमची बाग छान बहरते छोट्या जागेतसुद्धा चांगल्या प्रकारचे बागकाम आपण करू शकतो क एकमेकींना फुलं देणं एकमेकींना बिया देणं एकमेकींना रोपं देणं हे आम्ही त्यातून एकमेकींसाठी एकमेकांसाठी करतो आणि जे नवीन रोप आहेत त्याची उत्सुकता असते की आपल्याही बागेतला लावावं त्यामुळे माझ्याकडचं त्यांच्याकडे त्यांच्याकडचं माझ्याकडे किंवा कलमं करून एकमेकीला देणं फुले फळं किंवा छोटी घरगुती कुंडीत वगैरे आपल्या बागेत टेरेस गार्डनमध्ये ज्या भाज्या निघतात त्या एकमेकीला देणं या गोष्टी आम्ही एकमेकीसाठी करतो आणि एकमेकीची मदतही त्यातून घेतो त्यातून खूप आनंद आम्हाला मिळतो कारण माझ्याकडे फूल फळ भाज्या याची मी बाग केलेली आहे त्यातून खूप समाधान मिळतं आहे